ऑटो रिक्षा प्रायवेट लिमिटेड कंपनी हां अहो काय झालं आहे मी मनोज वाजपेयी बोलतो आहे आणि मी जानवली च्या स्टॉपवरून मी बोलतो आहे मगाशी मी दोन तासापूर्वी ऑटो रुक्षा तुमच्याकडे फोन करून बुक केली होती अजूनही तुमचा ड्रायव्हर जो आहे ऑटो रिक्षा किंवा कोणीही इथे चिटपाखरूसुद्धा फिरकलेलं नाही आहे याचं कारण काय आहे मध्ये दोन वेळा मी तुम्हाला कॉल केला होता मात्र सतत तुमचा फोन बिझी लागतो आहे बिझी लागतो आहे नाही मान्य आहे तुम्हाला इतरही कॉल असतात किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात मात्र मला एक सांगा ही काय पद्धत झाली का दोन तास एखादा माणूस इथे एका स्टॉपवर उभा आहे वाट बघतो आहे बरं रीतसर तुमच्याकडे पहिल्यांदा पेमेंट्स करून आम्ही सगळ्या गोष्टी या करतो सेवा देणं ही तुमची नैतिक जबाबदारी आहे मात्र तुम्ही त्या पद्धतीने वागत नाही आहात अजूनही तुमचा ड्रायवर इथे पोहोचलेला नाही किंवा तुमची ऑटो रिक्षा आलेली नाही नाही माझी हीच विनंती आहे तुम्हाला की तुम्ही त्या ड्रायवरला फोन करून ती नेमकी कुठे आहे ते पाहा ना नाही नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने लोकांना अशी जर सेवा दिली तर तुमचं नाव खराब व्हायला वेळ लागणार नाही तर विचार करा जर वेळेला किती महत्त्व आहे वेळेमध्ये येणं फार गरजेचं आहे ना वेळेमध्ये जर आपण नसू तर मग काय उपयोग आहे आपल्याला दिलेला वेळ पाळता येत नसेल तर मग कुठलाच व्यवसाय म्हणा तुमचा ऑटो रिक्षा असेल किंवा काहीही असेल तर तो कशा पद्धतीने वृद्धिंगत होणार किंवा कशा पद्धतीने तो मोठा होणार मला सांगा जर पॅसेंजरला तुम्ही अशा पद्धतीने वेटिंग करायला लावता बरं त्यांच्याकडून तुम्ही पैसे पण घेता असं नाही आहे की बाबा तुम्ही पैसे घेत नाही किंवा असंच फुकट तुम्ही करत आहे असं नाही आहे ना सेवा आहे ना ही माझी विनंती आहे तुम्हाला मी काही वाद घालायला फोन नाही केला पण झाल्या प्रकाराबद्दल तुमच्याकडून कोणत्याही पद्धतीचं तुम्ही सांगत नाही आहात की ही चूक झाली किंवा का नाही ही चुकच आहे ना जर तुमची अशी सेवा असेल तर मला सांगा कोण तुमच्याकडून ऑटो रिक्षा बुक करेल नाही नाही मला वाद नाहीच घालायचा आहे पण तुम्ही या गोष्टीचं सबळ कारण देणं गरजेचं आहे ना हो आणि जर तुम्ही ते नाही दिलंत सबळ कारण तर मग काय होणार की कोणत्याही पद्धतीचं आम्ही आमच्या एरियात तर मी सांगून टाकणार की या ऑटो रिक्षा पब्लिकेशनकडून आपल्याला कोणत्याही पद्धतीची ऑटो किंवा काही या गोष्टी आपण करायच्या नाही आहेत त्यामुळे तुम्ही मला सांगा की आता जर तुम्ही पाच मिनटात जर ऑटो पाठवत नसाल एकतर मला माझ्या आईला दवाखान्यामध्ये न्यायचं आहे तर मी काय करायचं आहे की मी दुसरी कुठली ऑटो रिक्षा बुक करू का किंवा आणखी दुसऱ्या कुठल्या प्रायवेट वाहनाने मी जाऊ का नाही याचं उत्तर तुम्ही द्या ना अहो आजारी माणसं आहेत इथे वेटिंग करत आहे आपल्या सेवेला काहीतरी किंमत आहे ना आणि आपण त्या पद्धतीने पैसे पण तुम्ही घेता आम्ही पैसे मोजतो म्हणून सा आम्हाला तुम्हाला जाब विचारण्याचा पण अधिकार आहे नाही पण तुम्ही हे बघा आम्ही सगळ्या गोष्टी त्यांना वे सांगितलेल्या आहेत की जानवली स्थान जे आहे जिथे जो नाका आहे आमचा त्या नाक्यावरतीच आम्हाला रिक्षा पाहिजे हो हो हो हो नाही पण तुम्ही एक काम करा तुमच्या ऑटो रिक्षावाल्याला फोन करा आणि तुम्ही त्याच्याशी रीतसर बोलून घ्या की का बाबा इथे वेळेमध्ये पोहचलेला नाही नाही वेळेत पोहचणं फार गरजेचं आहे आणि जर आता जर पाच ते दहा मिनटामध्ये मी आणखी वेटिंग करेन त्याच्यामध्ये जर तुमची ऑटो रिक्षा किंवा जर तुमचं जे काही आपलं जे काही ठरलेलं वाहन आहे ते नाही आलं तर मग मला मात्र पर्याय नाही बघा तुमचीच बदनामी होईल ठीक आहे ठीक आहे तुम्ही बघा तुम्ही ठरवा काय करायचं कसं करायचं ते कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी सेवेवरच अवलंबून आहेत ना सेवा जर चांगली असेल तरच आमल् आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीनेच चालू शकतो आता माझ्या जागी आणखी समजा एखादं जर विद्यार्थी असता आणि त्याला परीक्षेला जायचं आहे आणि तुम्ही जर अशा पद्धतीने जर लेट केलात किंवा तुम्ही आलात नाही सांगून येतो म्हणून तर कशा पद्धतीने तो बिचारा वेळेमध्ये परीक्षेला पोहचेल त्याचं आयुष्यभराचं नुकसान होईल ना या गोष्टी तुम्ही लक्षात घेणं फार गरजेचं आहे नाही आता दिलगिरी व्यक्त करून काहीच उपयोग नाही आहे आता फार वेळ झालेला आहे माझी फक्त तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही त्या संबंधित रिक्षावाल्याला फोन करून अगदी पाच ते दहा मिनटामध्ये मी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचा आणि तुमची सेवा चांगल्या पद्धतीने द्या ठीक आहे ओके बाय